भारतामध्ये आता प्रत्येक क्षेत्रात म्हणजे म्हणलं तर तंत्रज्ञान शिक्षण मनोरंजन किंवा आपलं क्रीडा या प्रत्येक जर क्षेत्रात म्हटलं तर असे भारताला बदलवणारे असे अनेक व्यक्ती होऊन गेले आहेत महाराष्ट्रात आपल्या मग त्यामध्ये व्यवसायिक आहेत नेतेमंडळी पण आहेत हे सं वैज्ञानिक याच्यात आहेत मग वैज्ञानिक याच्यात म्हटलं जर आपले जे ए पी जे अब डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आहेत त्यांनी आपल्या भारताला असं एक वेगळंच ओळख निर्माण करून दिलेले आहे त्या वैज्ञानिक क्षेत्रात परत क्रिकेट क्षेत्रात म्हणलं जर मग आपले सचिन तेंडुलकर एम एस धोनी हे दोन असे खेळाडू आहेत की त्यांनी जे त्या क्रिकेट क्षेत्रासाठी असे अनेक जे त्या आता कसं क्षेत्राचं एकदम नाव टॉपला नेऊन ठेवलं आहे उद्योगपती म्हटलं तर मग धिरुभाई अंबानी किंवा अदानी आहे हे हे पण एकदम हे याच्यात आहे बिझनेसमध्ये पण आहेत आणि टेक्नॉलॉजीजमध्ये पण त्यांनी चांगलं नाव कमवलं किंवा भारताला एक वेगळीच ओळख निर्माण करून दिलेले आणि नेतेमंडळी पण आहेत पण थोडंफार हे जे वैज्ञानिक ह्या ह्यामुळे जास्त आपण टॉपला गेलेलो आहे